मराठी भाषेने प्रदेशातील इतर भाषा यांच्यावर कसा परिणाम केला आहे याबद्दल माझे म्हणणे असे आहे की मराठी ही एक समृद्ध आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची भाषा आहे महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून मराठी भाषा बोलली जाते मराठी भाषेचा इतर भाषांवर अनेक प्रकारे प्रभाव पडलेला आहे आणि काही सकारात्मक तर काही नकारात्मक सकारात्मक परिणाम असे आहेत की मराठी भाषेने इतर भाषातील अनेक शब्दांचा स्वीकार केला आहे संस्कृत फारसी अरबी कन्नड तेलगू आणि इंग्रजी शब्दांचा मराठीत वापर केला जातो यामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध झाली आहे जसे की उदाहरणार्थ टेबल बस डॉक्टर इंजिनियर हे शब्द मराठीत सर्रास वापरले जातात साहित्य आणि संस्कृतीचा प्रसार हा केला जातो म्हणजेच मराठी साहित्याने इतर भाषातील लेखकांना आणि कलाकारांना प्रेरणा दिली आहे अनेक मराठी नाटके चित्रपट आणि संगीत इतर भाषांमध्ये रूपांतरित झाले आहेत आणि त्यांचा प्रभाव दिसून येतो भाषांतर आणि संवाद म्हणजेच मराठी भाषेत अनेक पुस्तके आणि लेख इतर भाषांमध्ये भाषांतरित झाले आहेत यामुळे इतर भाषिक लोकांना मराठी साहित्य आणि संस्कृतीची माहिती मिळाली आहे तसेच मराठी भाषिक इतर भाषिक लोकांशी संवाद साधू शकतात मराठी भाषेने महाराष्ट्रातील विविध भाषिक समुदायांना एकत्र आणण्याचे काम केले आहे मराठी भाषा लोकांना एकमेकांशी संवाद साधण्यास आणि आपले विचार व्यक्त करण्यास मदत करते तर याच्याच पलीकडे नकारात्मक परिणाम असे झाले आहेत की काही ठिकाणी मराठी भाषेच्या प्रभावामुळे स्थानिक भाषा कमी झाल्या आहेत किंवा त्यांचा वापर कमी झाला आहे उदाहरणार्थ काही लहान प्रादेशिक बोलीभाषा फक्त काही लोकांप पुरत्या मर्यादित राहिल्या आहेत काही वेळा मराठी भाषेला जास्त महत्त्व दिले गेल्यामुळे इतर भाषा बोलणाऱ्या लोकांना अडचणी येतात विशेषतः सरकारी कामकाज किंवा शिक्षण क्षेत्रात मराठीचा वापर जास्त होत असल्यामुळे इतर भाषिक लोकांना त्रास होऊ शकतो काही वेळा मराठी भाषा लोक इतरांना भाषा बोलणाऱ्या लोकांवर आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे गैरसमज आणि वाद निर्माण होऊ शकतात मराठी भाषेने इतर भाषांवर अनेक प्रकारे परिणाम केला आहे काही परिणाम सकारात्मक आहेत तर काही नकारात्मक भाषेचा वापर कसा केला जातो यावर हे परिणाम अवलंबून असतात मला असे वाटते की मराठी भाषेने इतर भाषांच्या विकासास मदत करावी त्यांना समृद्ध करावे त्याचबरोबर इतर भाषांचा आदर करणे आणि त्यांचे महत्त्व ओळखणे आवश्यक आहे